जे स्पोर्टसाठी वापरले जाणारे बुटं असतात त्याच्यात खूप सारे प्रकार असतात स्पोर्ट शूजमध्ये नॉर्मल स्पोर्ट शूज असतात ज्याला फ्लॅट बेस असतो दुसरा म्हणजे स्टड्स ज्याला स्पाईक्स असतात खालती त्याला स्पाईक्स हे दुसरं नाव असतं स्नीकर्स असतात त्याला थोडीशी ग्रीप असते म्हणजे पावसात वगैरे ट्रेकला वगैरे ते चढायला खूप कम्फर्टेबल असतात आता मी धावण्याचा बाबतीत बोलायचं झालं तर धाव धावण्याच्या बाबतीत इफ अख्खं असं मॅट फिनिश फिल्ड असेल तर तिथे आपल्याला स स्टड्सच बेस्ट पडतात आणि कि नॉर्मल असं क्रिकेट ग्राउंड असेल तर तिथे आपण स्पोर्ट्स शूज जे असतात नॉर्मली ते प्रिफर करू शकतात किंवा जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे स्टड्स वगैरे ते तुम्ही घालू शकतात आत्ता रनिंगमध्ये बोलायचं झालं तर विष आता कपडे माझे असतात सायकलिंग शॉर्ट्स जे असतात नेहमी थ्रीफोर्थ आणि त्याच्या खाली कायकाय असतात जे फॉरेनमध्ये कपडे वापरले जातात नॉर्मल आपले टँक टॉप असतात आणि आतमध्ये आपले कम्फर्टेबल इनरवेअर्स आणि इफ आपल्याला हेअर जर आपला बॉबकट नसेल तर आपल्याकडे हेअरबँन्ड्स असतात व्हेरीअस जे आपण वापरू शकतात इफ माझा बॉयकट नसेल आणि मी त्यात कम्फर्टेबल नाही आहे लांब केसांमध्ये तर मी ते टायअप करून खूप ॲक्सेसरीज असतात जे घालू शकतात आणि कपड्यांचं बोलायचं झालं तर शॉर्ट्स असतात ते नायलॉनचे असतात किंवा जे कोण इफ मी वूमन आहे तर मी कम्फर्टेबल आहे कॉटन शॉर्ट्समध्ये तर मग मी कॉटन शॉर्टच प्रिफर करणार आणि इफ मला ते ग्राउंडमध्येच कम्फर्टेबल वाटतात बाहेर नाही वाटत आहेत तर तेही खूप फरक वाटतो इफ मला ते ग्राउंडमध्ये कम्फर्टेबल नाही आहेत तर बाहेर पण नाही आहेत आणि ग्राउंडमध्ये कम्फर्टेबल आहेत तर बाहेर आ असतीलच असे नाही आणि मीच हे लक्षात ठेवावं की आपला कम्फर्ट हा पहिला बघावा स्पोर्ट शूज ही नेहमी आपल्या ग्रीपनुसार घ्यावे जे ग्राउंडवर आपण धावतो तर त्याच्यानी स्पीड पण खूप डीफर होते कारण की एकाला स्पोर्ट शूज नॉर्मली असं धावताना आपण बघितलं की जो गार्डनमध्ये धावते तो कोणता पण स्पोर्ट्सनं शूजनं धावू शकतो पण जो प्रोफेशनल ॲथलिट असतो तो नेहमीच त्याच्या पायात नेहमी तुम्ही स्टड्जच बघाल आणि त्यामुळे मी स्टड्जच प्रिफर करते आणि प्रिफर करायला सांगते